आरोग्यसेवामध्ये लाभ देणाऱ्या शासनाच्या विविध योजना आहेत त्यापैकी आयुष्मान योजना आणि आभा योजना महात्मा ज्योतिबा फुले योजना आपल्याला उपलब्ध आहेत यापैकी मी आयुष्मान योजनेचा लाभ बऱ्याचदा घेतलेला आहे आणि या आरोग्य योजनाचा लाभ सामान्य गोरगरीब जनतेला आणि जगातील सर्वच लोकांना मिळतो या योजनेसाठी अर्ज असा करावा लागतो की जे सरकारी पोल पोर्टलवर आपले जे पूर्ण डाकुमेंट वगैरे हे सब्मिट करावे लागते आणि या योजनाचे फायदे हे आहेत की या योजनेमध्ये आपल्याला जवळपास पाच लाखापर्यंत आपला इलाज हा मोफत केला जातो